विज्ञान आणि तं तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आरोग्यसेवांत फार फार मोठा बदल झालेला आहे आता नुकतंच आपण सगळ्यांनी कोरोना या आजाराचा या आजाराच्या सामोरे गेलेलो आहे तर जेव्हा आपल्याला सांगण्यात आलं की आपल्याला कोविडचं जे वॅक्सिनेशन आहे ते घेणं आवश्यक आहे तर आपण सगळ्यांनीच ठरवलं होतं की नाही हे वॅक्सिन आपण घ्यायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला सरकारने सांगितलं होतं की प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये कोविन हे ॲप इंस्टाॅल करा आणि ते ॲप इंस्टाॅल केल्यानंतर आपल्याला फारश्या असे समस्यांच्या सामोरे नाही जावं लागलं आपल्याला फारश्या अडचणी नाही आल्या कारण सगळे मोबाईलवरूनच घरी बसूनच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत होते आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे कोणालाही दवाखान्यात किंवा कोणालाही हॉस्पिटलला जायची वेळ आली नाही फक्त वॅक्सिनेशनसाठी आपल्याला हॉस्पिटलला जाय जावं लागलं पण जेव्हा रजिस्ट्रेशनची वेळ आली तर कोविन ॲपमुळे आपल्याला बरीच मदत झाली आणि जे काही सर्टिफिकेटस् होते जे आपण वॅक्सिन घेतल्यानंतर जे काही सर्टिफिकेटस् डाऊनलोड केले ते ही कोविन ॲपमुळे खूप सोपे होते आपल्यासाठी